हॅलो हां मी अथर्व परब बोलतो आहे तुम्ही स्विगी बॉय काय रमेश हां माझी एक ऑर्डर होती तुम्ही आता कुठे आहात अच्छा माझी ऑर्डर ऑर्डर आय डी टू फोर वन एट ओके नाही दोन फ्रेंच फ्राईज होते आणि एक क्रिस्पी चिकन बर्गर होता अच्छा तर तुम्हाला किती वेळ लागणार आहे अजून यायला ओके ओके नाही तुम्ही त्या बिल्डिंगकडे आलात ना की तिथून राईट मारा आणि पुढे शिवाजी चौक भेटेल त्या शिवाजी चौकात ना लेफ्ट मारलं की पहिलीच बिल्डिंग आहे आता तुम्ही आहात कुठे अजून तुम्ही निघाला नाही आहात का ओके ऑर्डरला लेट झाला आहे का माझी तुम्ही रेस्टॉरंट ओनरशी बोलणी करून देऊ शकता का हां रेस्टॉरंट ओनरशी हॅलो सर सर ऑर्डर होती दोन फ्रेंच फ्राईज आणि एक क्रिस्पी चिकन बर्गरची किती वेळ लागणार आहे ओके पाच मिनिटं होणार नाही ते स्विगीवाले दादा तिथे आहेत ते वेट करत होते ठीक आहे चालेल पाच मिनटात होईल ना ओके च हॅलो हां ते पाच मिनटात ऑर्डर देत आहेत तुम्हाला यायला किती वेळ लागेल नाही तसं नाही पण तुम्हाला येईपर्यंत उशीर होईल तोपर्यंत थंड होईल मग काहीच अर्थ राहणार नाही म्हणून मी ऑर्डर कॅन्सल करायचं म्हणत होतो जर तुम्हाला उशीर होत असेल तरच मी कॅन्सल करेल नाही तर मी ॲक्सेप्ट करतो ठीक आहे याल का लवकर ठीक आहे हो त्या समोरच्या चौकातून लेफ्ट ठीक आहे चालेल या या दहा मिनटात या मी नाही करत कॅन्सल ओके थँक्यू